हॅलो सर नमस्कार तुम्ही बालाजी हॉटेलमधून बोलताय का मी निकिता बोलत आहे बुलढाण्यावरून मला थोडी चौकशी करायची होती तुमच्या हॉटेलमधून मला जरा खाद्यपदार्थ मागवायचे आहेत कारण आमच्या घरी दहाबारा पाहुणे आलेले आहेत तर त्यांना खूप भुका लागलेल्या आहेत तर तुमच्या इथे काय काय अॅव्हेलेबल आहे जरा सांगता का अच्छा शेव भाजी पापड रोटी पनीर टिक्का आणि थंडमध्ये काय आहे अच्छा ठीक आहे मग कोल्ड कॉफी लिहा मला सहा कॉफी दोन शेव भाजी पापड सहा रोटी किती वेळ लागेल सर ठीक आहे थोडं लवकर पाठवा सर का कारण घरी सर्वांना भुका लागलेल्या आहेत ओके ठीक आहे हां जरा लवकर पाठवा हं ठीक आहे थँक्यू सर